राज्याची शिक्षण व्यवस्था सुधारण्यागते सर्वप्रथम आत आज मी शिक्षणाचा अनुभव घेत आहे त्यामुळे सांगेल की शिक्षणामध्ये सर्वतर समान शिक्षण असायला हवे वेगवे जसं की महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामध्ये आता आय सी एस इ बोड नॅशनल इंटरनॅशनल बोड स्टेट बोड असे वेगवेगळ्या प्रकारचे बोड वेगवेगळ्या प्रकारचा बोर्ड आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण पद्धती परंतु जर एकच पॅटर्न जर उपलब्ध केला तर त्याचा फायदा ह्या मुलांना दहावीनंतर अकरावी बारावीमध्ये होईल त्यानंतर गावातील खेड्यापाड्यातील बऱ्याच शाळा ज्या अशा आहे जिथे टेक्नॉलॉजीचा वापर फार कमी आहे जसं की आता काही कॉलेजेस असे आहेत की त्या ठिकाणी अक बारा अकरावी आणि बारावी आय टी सब्जेक इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक घेतला जातो आणि तेचे परीक्षा जे आहे त्या ऑनलाईन पद्धतीने कंडक केल्या जातात पण बऱ्याच ठिकाणी असं आहे की तिथे कॉम्प्युटरची व्यवस्था नसल्यामुळे ते मुलं हा विषय घेऊ शकत नाही संगणक हा विषय शी वंचित राहून ते लोकं दुसरे विषय निवडतात आणि आपलं करिअर दुसरीकडे करतात तर राज्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये ह्या सर्व गोष्टींचं सुधारणा करणे हे एक महत्त्वपूर्ण उपाययोजना या ठिकाणी मी सुचवत आहे